रस्त्यावर असताना जेव्हा आपण बाईकिंग करत असतो तेव्हा आपल्यासोबत ही जी स्टँडर्ड टूल किट येते गाडीसोबत ती आपल्यासोबत असणं खूप आवश्यक आहे ती टूल किट एक जनरल त्या गाडीसाठी सुटेबल असते आणि जे पण छोटेमोठे इशूज होतील ते आपण त्या टूल किटच्या साहाय्याने आपण हँन्डल करू शकतो एक एकदमच गेअर बॉक्समध्ये किंवा इंजिनमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तो नाही होऊ शकणार त्या टूल किट्सच्या आधारे किंवा आपल्याला तिचं त्याचं ते तेवढं ज्ञान असेल असंही नाही अशा कंडिशनमध्ये मग आपल्याला हे करावं लागेल की निय ज्या आपण रूटवर आपण जातो आहे तिथे त्या रूटवर कोणते सर्वीस सेंटर्स आहेत किंवा निअरेस्ट पेट्रोल पं्प्स कोणते आहेत किंवा असिस्टंट कुठून भेटू शकते गाडी टो करण्यासाठी किंवा लिफ्ट करण्यासाठी काही टोल फ्री नंबर वगैरे असतात त त्याची आपण एक नि घरातून निघण्यापूर्वी आपल्याकडे एक लिस्ट असावी की आपण कोणत्या रूटवर जातो तिथे काय आहे का अवे्लेबल कारण असं गाडी खराब होणे हे हे एक यंत्र आहे त ते कधीपण खराब होऊ शकतो किंवा आपण लाँग टूरला जाण्याच्या आधी आपली गाडी आधी चेक करून घेणं हे सगळ्यात बेस्ट आहे त्याने आपण त्याने मेजर प्रॉब्लेम येणार नाही आपल्या गाडीमध्ये ठीके त्यानंतर जर अशी समस्या आलीच आपली गाडी पंप्चर झाली किंवा मग काही मेजर इंजनमधे प्रॉब्लेम झालाच तर गाडी पंप्चर झाली तर आपल्याला एक आपल्यासोबत एक इमर्जन्सी पंप्चर कीट आपल्यासोबत ठेवावी लागेल अदरवाईज मग गाडी टो करणे किंवा कोणाची तरी निअरेस्ट हेल्प घेणे हे जास्त सोयीचं असतं